हां सर कोण बोलताय तिकडून रमेश सर हां सर मी इथून अरुणपाल बोलतो आहे सर मी वॉलेटमधून पैसे रिचार्ज केलो हां सर रिचार्ज केलो दोनशे एकोणचाळीसचं रिचार्ज केलो पण ते सर पैसे कट झालं आहे मला इथं दाखवतं आहे पण तिकडं कळं म्हणजे बॅलन्स पण झालं नाही सर अजून रिचार्ज झालेलं नाही आहे माझ्याकडं हां सर त्याच्यासाठी कॉल लावलो आहे कारणकी माझा रिचार्ज झालेला नाही आहे पैसे हां रिचार्ज ती काहीच फक्त मेसेज कट झालेलं मला मेसेज तीन सगळं दाखवतं आहे सगळं दाखवलं आहे हां सर हां हां सर माझं मोबाईलचे नंबर तुम्हाला सांगू शकतो आहे मी शेवटची चार अंकी ना

दोन पाच चार तीन दोन हां सर पाच अंकी सांगितलं सर एक मिनटं तीन चार दोन एक हां सर तुम्ही का लवकर सर लवकरात लवकर सर तुम्ही मला चेक करा ना सर चेक करून सांगा सर कारणकी मला टेन्शन आलं आहे मी सर बाहेर आहे सध्या तरी आणि मला हे विचारायचे ख फार गरज होती सर कारण की मी बाहेर अडकलेलो आहे त्यामुळं घरी पप्पाना कळलं तर सर अवघडंच आहे माझं त्याने म्हणून की पैसे बिशे खाल्लात काय येऊन ओके ओके सर मी जरा हां शांतच बसतो पॅनिक पॅनिक होत नाही सर ओके ओके ठीक आहे सर तुम्ही चेक करून सांगा सर कारणकी ते पैसे इकडं इकडं कट झाले पण रिचार्ज पण झालं नाही आहे असं व्यवस्थित वाटत नाही ना हां मग सर्विस तुमची चांगली आहे माहीत आहे सर म्हणून तर तुम्हाला कॉल केलो आहे मी जरा तरी समजून घ्या मग हां हां हां चालतं आहे नाही सर माझा मित्राचं पण असंच झालं होतं पण त्याचं काय दोन तीन दिवस लागलेलं सर हां तिकडून केअर कस्टमरला कॉल पण केलं होता त्यानं पण त्याचं काय झालं नाही उचलली नाही उचलल्यावर वेगळंच प्रश्न विचारलेत ह्यानं सांगितला नाही नीट असं झालं सर हां तुम्ही अहो सर तुम्हाला तुम तुम्हाला सांगाला नाही म्हणजे तुम्ही म्हणजे तुमच्यासारखं नव्हतं ते तुम्ही तर व्यवस्थित सांगालाय मला हां सर तेवढं चेक करा आणि मला सांगा सर कारणकी घरातवाल्यांना वाटतं आहे की मी रिचार्ज केलो आहे पैसे कट झाले आहेत मग पैसे परत घेऊ कुठून मी असं विषय आहे ना त्यामुळं असं नाही सर मी सारखं करतो आहे याच्यावरून वॉलेटवरूनंच करतो आहे मी सर ॲमेझॉन वॉलेट झालं फ्लिपकार्ट अमेझॉन झालं सर सारखं असं झाल्यावर कसं कराय सांगा सर एक दोनदा ठीक आहे सर मग एक दोन तीन महिन्याच्या पूर्वी सर माझं असं झालं होतं पण ते लगेच एका तासाभरात चार्ज झालं सर परत मला पण पैसे कट झालेलं दाखवलं रिचार्ज मारलेलं परत आलं सर मला पण ह्या टाईमवर झालंच नाही सर तसंच कायच झालं नाही नाही नाही नाही नाही तर हां हां हां चालतं चालतं सर तुम्ही मला थोडं चेक करा आणि सांगा सर ओ टी पी सर ओ टी पी दोन तीन चार दोन हां सर तेवढं चेक करा कारणकी आता ओके ओके ठीक आहे सर तुम्ही चेक करा ना आणि सांगा मला हां ओके ओके ठीक आहे सर चालतं आहे मग कारणकी रिचार्ज जर झालंच नाही तर सर ते पैसे उगाच फुकटचं वाया गेल्यावानी झालं मग तर ते मग गुगलपेवरून किंवा फोनपेवर तर केलो असतोय की मी सर बरोबर आहे सर पण कसं करायचं सांगा तुम्ही सर इथं नेट एक तर बरोबर इथे नेटवर्क नसतं आहे तुमचा ह्याला तर नेटवर्क नाहीच आहे एवढा तरी तुम्हाला पैसे कमी आहेत म्हणून माणसं रिचार्ज त्यांनी मारतात नाही तर एवढं पण मारलं पण नसतं एवढं पण सांगतो तुम्हाला सर शिवाय देता तुम्ही एक एकदा तुमचं असं का झालं आहे का तसं का झालं आहे नेटवर्क पण व्यवस्थित ओढत नाही काय नाही सर रिचार्जाची फी कमी आहे म्हणून मारतो आहे सर नाही तर एवढं पण मारलं पण नसतं काय हां हां हां कधी परत होईल सर तर व्यवस्थित व्यवस्थित सांगताय का पूर्ण त्याचं डिटेल्स घेऊन चालतं आहे चालतं आहे चालतं आहे सर परत नाही झालं तर मी काय करू मग तुम्हाला कॉल करू उद्यापर्यंत अहो सर एवढं टाईम नाही आहे माझ्याकडं नाही नाही तुम्ही काय पण करा सर माझं मला ते प रिचार्ज आलं पाहिजे कारणकी इकडून पैसे कट झाले माझं मला ते रिचार्ज आलं पाहिजे तासाभराच्या आत कारण का सर मला टाईम नाही हो मी तो बाहेरगावी आलो आहे आणि मला जायचं आहे तिकडं परत घरी जायचं आहे सर आणि कॉल बिल जर अर्जंट आलं तर मी कुणाला कॉल करू तुम्ही सांगा सर ठीक आहे सर तुमची सर्व्हिस काय चांगली नाही सर एका तासाचं ते एका तासात व्हायला पाहिजे माझं तुम्ही ट्राय काय सर ट्राय काय ट्राय कितीदा करणार सर माझं पाय पाहिजे अहो सर कारणकी ते मी काय करू सांगा तरी दुसरं रिचार्ज जरी मारलं तर होणार नाही आहे तेवढं मारायला वॉलेटमध्ये पैसे नको काय सर चालतं आहे चालतं आहे सर एका तासाभराच्या आत बघा होतं आहे काय तेवढं झालं की मग जर ठीकच आहे मग ओके ठीक आहे सर ठेवू काय